मला परिचित असलेले छोटे व्यवसाय म्हणजे चहाचा व्यवसाय जे आता गुपचुपच्या गाड्या असतात पाणीपुरीच्या ते व्यवसाय ते व्यवसाय आधी आधी खूप छोटे होते त्याला जास्त कोणी मांग नव्हती आणि आता सध्याच्या जनरेशनमध्ये सगळे बाहेरचं खाण्यासाठी उत्सुक आहे त्यामुळे ते छोटे व्यवसाय मोठे झालेले आहे व मी पण माझे मेसचे टिफिन करते तर ते व्यवसाय माझाही व्यवसाय खूप चांगल्यारीतीने चालत आहे मी स्टुडंस जे असतात त्यांना डबे पोहोचवण्याचे काम करते तर हा पण माझा छोटा व्यवसाय आहे पण आता दिवसेंदिवस माझा व्यवसाय खूप चांगल्या रीतीने चालत आहे आणि आपण जे बाहेर बघतो खूप ठिकाणी चहाचे दुकान लागले आहे तर कुठे खाण्याचे तर कुठे कपड्यांचे कुठे काही विकण्याचे इत्यादी व्यवसाय छोटे छोटे व्यवसाय आजकाल खूप मोठ्या रीतीने चालत आहेत जसं आपण बघतो की चहाचा व्यवसाय आणि चहा आपल्याला घरीच बनावता येतो पण आता चहा आपल्याला बाहेरचा लागतो कुठेही गेलं आपण चहा पितो कुठेही भूक लागली तर आपण खातो हा जे आहे गोष्टी त्या बाहेरच्या व्यवसायामुळे आपल्याला खाव्याशा वाटतात पण हे छोटे छोटे व्यवसाय आपल्याला याची गोष्टीची गोष्टी खावं वाटतात त्यामुळे त्यांचा व्यवसाय हे खूप चांगल्या रीतीने चालतो नवीन नवीन व्यवसाय आजकाल लागत आहे आपण बघू शकतो की कुठे कशाचे तर कुठे कशाचे व्यवसाय लागत म्हणजे चालू आहे